आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या संस्था ह्या गोरगरीब आणि मूकबधीर लोकांसाठी काम करत आहेत त्या लोकांना आधार देण्याची कामं या संस्था करत असतात वृद्धाश्रम आणि वृद्धाश्रम ही ही एक संस्था वृध्द जी लोकं असतात त्या लोकांना तिथे राहण्याची सोय आणि सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतात ज्यांना मुलंबाळ नाही आहे त्यांची पण तिथे व्यव व्यवस्था केली जाते आणि यामुळे समाजातील जेहि गरीब लोक आहे आणि जेहि वृध्द लोक आहेत त्या लोकांना खूप मदत हे ट्रस्ट खूप मदत करतात करतात जेणेकरून त्यांची सोय व्हावी आणि त्यांना जगण्यास मदत व्हावी